महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक लोकांना मराठी येणं हे शक्य तर नाही म्हणा पण जे प्रॉपर मराठी असतात म्हणजे महाराष्ट्रीयन असतात त्यांना मराठी येतंच येतं पण जे इतर ठिकाणावरून आलेले इथे महाराष्ट्रात जे राहतात त्यांचं त्यांनासुद्धा मराठी कळतंच म्हणा तर आपण त्यांसमोर जर मराठीमध्ये मराठीचा वापर केला तर त्यांना ती कळतंच कळतं असं नाही की त्यांना त्यांबरोबर बा हिंदीमध्ये संवाद साधायचा हां जर ज्यांना कळतच नाही त्यांबरोबर आपण मराठीमध्ये संवा हिंदीमध्ये किंवा समोरचा व्यक्ती जर हिंदी असेल तर आपण हिंदीमध्ये बोलू शकतो समोरचा व्यक्ती जर इंग्लिशवाला असेल तर इंग्लिशमध्ये पण बोलू शकतो पण माझ्या लक्षात असलेले जितके लोक आहेत त्या प्रत्येक लोकांना मराठी येतंच येतं ॲटलिस्ट त्यांना कळतं तरी म्हणजे त्यांसमोर आपण जर मराठी या भाषेचा वापर केला तर त्यांना ते लक्षात येऊन जातं